राज्याच्या शिक्षणपद्धतीत विकलांग जसे मुलं किंवा मुली असतात जसं की आंधळे लोक आहेत त्यांच्यासाठी वगैरे वेगळी शाळा असते आणि जसं की मुके मूकबधीर लोक जी असते त्यांच्यासाठी वेगळी शाळा असते त्यांचे शिक्षक वेगळे राहते आणि त्यांना विशेष असे प्रशिक्षण प्रशिक्षणात जे शिक्षक असतात ते प्रोव्हाइड केले जाते आणि ज्याचं ज्यांना गरज आहे शिक्षणाच्या अभावी ज्यांच्याकडे पैसा नाही आहे आणि त्यांना पुढे खूप शिकायची इच्छा आहे तर अशा लोकांना सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते स्कॉलरशिप पण मिळते आणि जसं की गर्ल्स हॉस्टेल पण आहेत आणि बॉईज हॉस्टेलही आहेत ज्या बाहेरच्या ठिकाणाहून शिक्षण घेण्यासाठी नागपुरात येतात त्यांच्यासाठी आणि पी जी एक सिस्टम आहे कोणाकडे ते पेईंग गेस्ट म्हणूनही राहू शकतात असे अनेक उपक्रम शिक्षणपद्धतीत राबवले जाते